हातपंप हा जो आहे म्हणजे हापशी हापशीचे जे काम करतो तो हाहापसून पाणी त्याच्या एका ह्याच्या प्रेशर देऊन वर आणल्या जाते आणि एका बारीक नळातून ते खाली येते पण उन्हाळ्यात जे पाणी आहे ते हातपंपावर जे काढतो पाणी त्याच्यामुळे पाणी भरण्यासाठी वेळ लागतो हात दुखतात आणि पाणी लवकर न भरत असल्यामुळे जे खेड्यापाड्यात जे आहे खेड्यापाड्यात एकसारख्या बायाच्या पाणी भरण्यासाठी रांगा लागतात आणि सगळेच आमच्याकडला प्रदेश जास्त कोरडा असल्यामुळे आणि त्याच्यामुळे जे हातपंप आहेत हातपंपाचं पाणी खाली जाते खूप खोल जाते त्यामुळे काही ठिकाणी पाणी येण्यास वर येण्यास वेळ लागतो तसेच ते उन्हाळ्यात कोरडे पण पडतात त्याच्यामुळे हातपंपाचा जो वापर आहे वापर करण्यास खूप त्रासदायक झाल्यामुळे आणि पाणी लवकर न आल्यामुळे प्रत्येकाला सकाळी पाण्याची गरज असल्यामुळे ते पाणी खोलवर असल्यामुळे लवकर न आल्यामुळे पाण्यात पाणी हे काढता येत नाही म्हणून लांबच लांब रांगा मी पाहिलेल्या आहेत इवन माझ्या गावातसुद्धा तीच वेळ आलेली आहे